माझ्या घरी स्वैपाकाला लागणारी सर्व भांडी किंवा साधने उपलब्ध आहेत कारण माझी आई बायको नेहमीचं स्वयंपाक बनवते आणि दुसऱ्यांच्या ऑर्डर पण घेते घरगुती टिफिन वगैरे पोहचवण्याचं म्हणजे कुक्कर पासून कांदा चिरण्याच्या मशीनपासून खोबरं किसण्याच्या मशीनपासून सर्व काही आहे इडली बनवण्याचं भांडं आहे डोसा बनवण्यासाठी वेगळं भांडं आहे मेदू वडासाठी पण आहे तर प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी किंवा आपलं ढोकळा बनवण्यासाठी वेगळे भांडे आहेत किंवा त्याचं एक वेगळं मिश्रण नेहमीच तयार असतं कधी ऑर्डर आली तरं आपण मुलायम ढोकळा वगैरे बनवून देऊ शकतो तर प्रत्येक मोठी भांडी पण आहेत मोठं गॅस शेगडी आहे जर जास्त मोठी ऑर्डर आली तर त्याच्यावर बनवतो किंवा मोठमोठे पातेलं आहेत कढई आहे त्याच्यावर बनवू शकतो लहान भांडेही आहे तर सर्वच प्रकारची भांडी किंवा गॅजेट्स आहेत छोटी शेगडी मोठी शेगडी दोन्ही प्रकारच्या शेगड्या असं सर्व काही आहे